राज्याने किंवा गव्हर्मेंटने शि स्टुडंट्सच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या काय गरजा आहेत काय त्यांना म्हणजे वे विविध आजार किंवा त्यांच्या समस्या ह्या ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसेच त्याच्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना शिक्षणासाठी योजना ह्या टा टाईम टू टाईम अपडेट केल्या पाहिजेत विकसित विकसित केल्या पाहिजेत व सर्वांपर्यंत पोचवल्या पाहिजेत तसेच हेल्थ इन्शुरेन्स म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शिक्ष शिक्ष शिक्षण प्रोसेसमध्ये शिक्षण प्रोसेसमध्ये हेल्थसाठी किंवा त्यांच्या त्यांच्या आरोग्यासाठी काही काही योजना किंवा काही काही सुविधा ह्या उपलब्ध केल्या पाहिजे जसं की शाळेमध्ये शाळेमध्ये हेल्थ केअर मेडिकिट किंवा मे मेडिकल एक्सेक्शन असणं गरजेचं आहे जिथे जिथे काही कोणत्याही मुलाला शाळेत असताना काही आजार झाला किंवा काही दुखापत झाली तर त्याचं उपचार तिथल्या शा शाळेतल्या शाळेत करता येतील अशा सुवि सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे ह्याच प्रकारे हे सर्व गोष्टी केल्या तर एक नवीन प्रकारे नवीन रोजगार उपलब्ध होईल जसं की शाळेमध्ये हॉस्पिटल किंवा शाळेमध्ये असलेल्या दवाखाने किंवा शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही मेडिकल सोयीसुविधा असल्यामुळे तिकडे मेडिकल स्टाफ आणि मेडिकल रिलेटेड मेडिकल रिले रिलेटेड रोजगार सुरू होईल तसेच दुसऱ्या गोष्ट बघायला गेलं तर एज्युकुकेशन इम्प्रूव्हमेंट मुलाचं कोणत्या गोष्टीत कल आहे कोण त्या मुलाला कोणत्या गोष्टीत जास्त आवड आहे कोणत्या विषयाची आवड आहे त्या गोष्टी त्याला त्या त्या विषयावर त्याला पुढे प्रोत्साहन करणे जाण्यासाठी प्रोत्साहन करणे व त्याला त्या गोष्टींसाठी मदत करणे त्या विषयावर अभ्यास करण्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी पुढे जाण्यासाठी मदत करायला हे जरा गव्हर्मेंटने केलं पाहिजे ह्यावर काही सोयीसुद्धा उपलब्ध केला पाहिजे जसं की काही स्टुडंट चा कल असतो तो प्रशिक्षणा तील कलामध्ये असतो जसं की ड्रॉईंग डान्स करणे ह्याप्रकारे एक्टिंग करणे ह्या सर्व गोष्टींमध्ये कल असल्यामुळे जर त्या मुलाकडे काही स्किल्स असतील किंवा टॅलेंट असेल तर त्याप्रकारे पुढे त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे व तसेच त्यांना त्या बाबतीत त्यांना कुठे रोजगार उपलब्ध आहे का किंवा त्या पद्धतीत कुठल्या पुढे त्यांना अजून शिकता येईल का किंवा माहिती घेता येईल का हे शाळेने लक्ष दिलं पाहिजे वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळीकडे कल असल्यामुळे शाळेमध्ये एकाच विषयावर फोकस न करता किंवा फक्त शिक्षणावर फोकस न करता बाकीच्याही ॲक्टिव्हिटीवर त्याच त्याच प्र फोकसने बघितलं पाहिजे किंवा त्याचप्रकारे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी जसं की पी टी पिरियड जसं खेळायचं पिरियड असतात तेही वाढवलं पाहिजे किंवा त्यांच्या फिजिकल हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे शाळेला स्टुडंट स्टुडंटच्या फिजिकल हेल्थकडे लक्ष दिला पाहिजे जसंही मेंटल त्याचप्रकारे फिजिकल हेल् हेल्थबरोबर त्यांचा मेंटल हेल्थकडेही लक्ष दिला पाहिजे काही घरातल्या प्रॉब्लेम्स असल्यामुळं मुला त्यांचं वय छोटं असण्यामुळे ते नाजूक असतात त्यामुळे त्यांचे मेंटली त्यांच्यावर खूप प्रभाव होत असतो त्यामुळे शाळेमध्ये मेंटल हेल्थकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जेवढं फिजिकल हेल्थकडे देतो आपण योग साधना करणे ह्या ह्या सगळ्या गोष्टी शाळेतल्या रोज न तीन कार्यामध्ये ॲड केल्या पाहिजेत आणि त्याचप्रकारे प्रत्येक मुलाकडे एक भावनिक वृत्तीने शिक्षकाने बघितलं पाहिजे किंवा त्याच्याशी बोललं पाहिजे तर तर मेंटल हेल्थवरसुद्धा फोकस केलं जाईल श स्टुडंटच्या त्यांना असलेल्या स्ट्रेस त्यांना काही गोष्टी अभ्यासातल्या समजत नसले तर सर्व काही काही मुलं स्ट्रेसमध्ये जातात तर त्या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांचं राहणीमान कसं आहे विद्यार्थ्यांना संस्कार कसे आहेत ह्या सर्व गोष्टींकडेसुद्धा शिक्षकांनी किंवा गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंटने ल शाळेने लक्ष दिलं पाहिजे तसेच गव्हर्मेंटने ह्या सर्व गोष्टीवर शाळेतल्या सर्व फॅसिलिटीजवर श श शाळेतल्या सर्व फॅसिलिटीजवर त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत केली पाहिजे ज्यामुळे ज्यामुळे त्या शाळेमध्ये सोयीसुविधा उपलब्ध होतील जसं की मेडिकल सोयीसुविधा उपलब्ध होतील स्पोर्ट्सच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील त्यांच्यासाठी ग्राऊंड वगैरे सर्व गोष्टी उपलब्ध होतील ह्या सर्व गोष्टीकडे तुम्ही गव्हर्नमेंटमुळे लक्ष दिलं पाहिजे शाळेतल्या मुलांचा तेव्हा भविष्यात जाऊन काही चांगलं बनेल ह्याच वृत्तीने प्रत्येक मुलाकडे बघितलं पाहिजे त्याच्या कमतरता काय असतील त्यांच्या त्यांच्या स्ट्रॉंग त्यांच्या स्ट्राँग गोष्टी गोष्टी काय असतील या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांना पुढे प्रोत्साह प्रोत्साहन केलं पाहिजे शिकण्यासाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या करिअरसाठी गाईड केलं पाहिजे हीच एक विनंती आहे